मी मागच्या आठवड्यात केनस्टारचं व व वॉटर कूलर मागवलं भरपूर छान आहे पस्तीस लिटर त्याची पाण्याची कॅपॅसिटी आहे पाणी लवकर कमी होत नाही म्हणजे सारखं सारखं पाणी टाकावं लागत नाही वरून जर आपण आइस क्यूबस् वगैरे ठेवले तर छान हवा देते एकदम थंडगार आहे आणि इलेक्ट्रिसिटी बिल पण मला नाही वाटत ते जास्त येईल त्याची वायर बऱ्यापैकी मोठी दिली आहे म्हणजे आपण कुठेही ते सॉकेटला लावून हलवू शकतो पोर्टेबल आहे खालचे जे व्हील्स दिलेत ते बरे स्मूथ चालतात म्हणजे इकडून तिकडे हलवण्यासाठी पस्तीस लिटर पूर्ण पाणी भरल्यानंतर पण कोणीही व्यक्ति सहजपणे ती हलवू शकतो त्याच्यानंतर त्याच्यात जे ऑप्शन दिले आहेत स्विंग आणि कूल स्विंग आणि कूल म्हणून तर ते पण फंक्शन चांगले आहेत हाय मीडियम लो तीन स्पीडवर चालतात आहे तर अशाप्रकारे मला ते भरपूर आवडलं त्याचे कल त्याचा कलर पण चांगला आहे ग्रे कलरचा आहे आणि दुसरे कलर्स पण उपलब्ध होते मला जवळ जवळ सर्वच प्रॉडक्ट केनस्टारचे ह्या कूलरचे भरपूर आवडले आहेत